माझ्या छायाचित्रामधून भारत दाखवायचा ठरलं तर मी असा दाखवेन माझ्या छायाचित्रामधून की आपला भारतातलं सगळ्यात फेमस पहिले तर मी ताज ताजमहल दाखवेन ताजमहल लाल किल्ला आणि खूप सारे इतरही असे जे फेमस आहे आपलं ताजबद्दल बोले ताजमहलबद्दल बोलायचं ठरलं तर मी माझ्या चित्रातून ताजमहल दाखवेन ताजमहल हा आपला भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध स्थान आहे हा मुंबईमध्ये आहे ताजमहल हा सगळ्यात प्रसिद्ध आहे ताज ताजमहलचं बोलायचं ठरलं तर आपल्या इंडिया आपल्या भारतातील प्रसिद्ध ठिकाण आहे तिथं इतरही खूप सारे टुरिस्ट येतात आपल्या भारतात ताजमहल बघण्यासाठी तर ताजमहल हे शहाजहाननी बनवलेलं आणि ताजमहल हा आपला भारतीय भारतीय स्थळ आहे आणि खूप प्रसिद्ध स्थळ आहे हेच माझं वर्णन आहे जर मी माझ्या क्षेत्रामध् चित्र चित्रकलेमधून भारतचं वर्णन करायचं ठरवू इच्छित आहे तर